नमस्कार माझ्या फोटोग्राफीमध्ये किंवा छायाचित्रांमधून भारत दाखवण्याची संधी मिळाली आहे तर मी भारतातील विविध प्रकारचे लोक दाखवेन कारण की लोकांमधूनच प्रादेशिक किंवा त्यांची संस्कृतीची ओळख होते भारत ही दाखवणे अत्यंत सोपं आहे सॅटेलाइटद्वारे भारताचे नकाशे काढते किंवा फोटो घेणे अत्यंत सोपं आहे परंतु भारतातील संस्कृती विविधता एकता समानता हे दाखवणे अत्यंत गरजेचं आहे भारतामध्ये अंधविश्वास असे अनेक विषय रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत परंतु त्याला नाहीसे करणारे काही छायाचित्र मी भारत भारतामधून दाखवण्याची इच्छा करेन कारण की भारताला एका कॅमेऱ्यामध्ये कैद करणे किंवा एका फोटोमध्ये कैद करणे अत्यंत म्हणजे अत्यंत कठिण आहे परंतु भारतातील विविधता लोकं यांच्यामधून किंवा संस्कृतीमधून या भारताची ओळख होते त्या भारताची ओळख म्हणजे मी सर्वांना करून देईन कारण की ल लोकांमधील जी संस्कृती परंपरा चालत आलेली आहे तेच खरे भारत म्हणलेले आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत सर माझ्या भार माझ्या भारत देशाला व साऱ्या भा बांधवांना मी दाखवण्याचा प्रयत्न करेन त्या बांधवांची समस्या परंपरा संस्कृती हे दाखवण्याचा प्रयत्न करेन तसेच विविधतेने नटलेला हा देश मी विविधतेनेच दाखवेन अर्थातच त्यांची संस्कृती परंपरा हीच दाखवेन जास्त काही नाही सांगत पण भारतातील छायाचित्रे दाखवणे हे अत्यंत आनंददायी आणि आवडीचे काम आहे मी ते स्वेच्छेने पूर्ण करेन धन्यवाद